हॅलो माझं नाव अतर्व शिंदे आणि मी नुकताच ॲमेजॉन या साईडवरून माझा पहिला प्रोडक्ट मागवला होता आणि तो दुसरंतिसरं काय नसून एक स्मार्टफोन आहे त्याचं नाव ओप्पो ए सेवेंटी सेवेन एस आहे आनि त्या मोबाईलविषयी मी सांगू काय खूप मस्त मोबाईल भेटला आता जवळजवळ पंधरावीस दिवस झाले मी तो मोबाईल वापरत आहे मला तेयात काही कमी वाटली नाही आहे त्याए डिस्प्ले क्वालिटी खूप चांगली आहे परत टच स्क्रीन खूप मोठी आहे परत त्यात त्यां मोबाईलला डिवेल स्पीकर आहे तेच्या थ्रू मी गेम खेळताना जरा खूप मस्त एक्सपीरियन्स येतो गाणे ऐकतो आहे तर असं वाटतं की हो होम थेटरवरतीच गाणे लावले आहेत परत तेयात खूप सारे ॲडवान्स फिचर आहेत जसं की वाईस असिस्टंट वगैरे सगळ्या इतर त्या मोबाईलमदे असतो तसं त्या मोबाईलमध्येपण फीचर्स आहेत परत तेच्यामध्ये दोन डिवेल कॅमेरा आहेत ते पण पन्नास मेगाफिक्सलचे म्हणजे नाईट फोटोशूटसाटी वगैरे ते खास वापरले जाऊ शकतात माझ्या या ओप्पोच्या मोबाईलमध्ये एकशे अठ्ठावीस जी बी ष्टोरेज कॅपॅसिटी आहे त्यामुळं मोबाईल लवकर काय हँग होणार नाही माझ्या मोबाईलला एक प्लस एक वर्षाची एक्सटेंडेड वारंटी भेटलेली मला आणि प्लस त्याला आठ जी बी रॅम आसून तेच्यावर परत आठ जी बी एक्सट्राचा रॅम भेटला आहे मजे तो जवळजवळ सोळा जी बी रॅम झालाला आहे तर अजून काय पाहिजे पंधरा हजारचा मोबाईलमध्ये आजून काय आपल्याला अपेक्षा असतात इतर मोबाईलपेक्षा हा मोबाईल मला खूप चांगला वाटला आजुन आत्तापर्यंत तर मला काय असं वाटलं नाही की ही हा मोबाईल घिऊन मी चूक केली म्हणून खरंच ह्या मोबाईलबद्दल मला हा पॉजिटिव एक्सपीरियन्स आहे